वेगवेगळ्या ठिकाणी भेट देताना पर्यटकांना अनेक अडचणी येतंच असत जसं की हवामान निवास जेवण वाहतूक यासारख्या बऱ्याच अडचणी येत असतात जर नियोजन व्यवस्थित झालं नसेल तरी सुद्धा अनेक अडचणी येतात जसं की एखाद्या ठिकाणी जर गर्दी असेल आणि त्यावेळेस जर आपण त्या ठिकाणी भेट द्यायला गेलोच तर निवासाची अडचण येते त्यामुळे गर्दी असल्याकारणाने एक एक वेळेस राहायसाठी हॉटेल किंवा जागा भेटत नाही नंतर जेवण जेवण म्हणाल तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे जेवण बनवलं जातं जसं की तिखट एकेकांना जास्त आवडतं एकेकांना कमी आवडतं एकेकांना मसाला जास्त लागतो एक एकजण कमी वापरतात तर उदाहरण द्यायचं म्हटलंच तर रायगडच्या सारख्या ठिकाणी कोकणी भागात मसाल्याचा वापर जास्त केला जातो आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी तिखट जास्त प्रमाणात वापरले जाते तर एकेकांना तिखट जेवण आवडत नाही किंवा सूट होत नाही सहन होत नाही आणि एकेकांना मसाल्याचे जेवण सहन होत नाही तर जेवणाचा थोडाफार त्रास प्रत्येकाला होतोच नंतर वाहतूक जर गर्दीसारख्या ठिकाणी आपण गेलोच तर वाहतुकीसाठी सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात आपल्याला येण्याजाण्यासाठी बस उपलब्ध होत नाहीत एखाद्या वेळेस आपण जत्रेला जायचं म्हटलंच तर बसला वगैरे एवढी गर्दी असते की आपल्याला बस किंवा जागा व्यवस्थित भेटत नाहीत अशा वेगवेगळ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं जावं लागतंच आणि हे कशामुळे होतंच तर एखाद्या धबधबाच्या ठिकाणी जर भेट द्यायला जायचं म्हटलंच तर पावसाळ्यात जावं लागेल आणि पावसाळ्यात तर तोच महिन्यात त्यासाठी अनुकूल असतो मग त्याच वेळेस बरेचसे लोक येतात त्यामुळे तिथे अडचण होते किंवा गर्दी वाढते गर्दी वाढल्यामुळे सोयी जरी जास्त प्रमाणात उपलब्ध असल्या तरी त्या सोयींचा कमतरता भासते त्यामुळे ह्या अडचणी निर्माण होतात आणि जास्तीत जास्त अडचणी या एकतर आपल्या स्वत च्या आरोग्यामुळे कारण की आपल्याला तिखट याच्यामुळे सहन होत नाही त्यामुळे जेवणासारखे अडचणी निर्माण होतात आणि गर्दीमुळे राहण्यासारख्या वाहतुकीच्या यांसारख्या अडचणी निर्माण होतात